मला असं वाटतं की नववधू आपल्या चांगल्या परिचयाची किंवा ओळखीची असली तर आपण साधारणपणे तिला किंवा तिच्या घरच्यांना विचारू शकतो आणि जे आवश्यक असेल किंवा तिच्या घरच्यांनी घेतलंही नसेल तर ते देऊ शकतो आता असंही दिसतं की बहुतेकजणं रोख रक्कम देतात जेणेकरून नववधू तिला जे हवं आहे ते घेऊ शकते आता हुंडाबंदीचा कायदा असल्यामुळे खरं तर हुंडा दिला जात नाही पण अनेक ठिकाणी असं दिसतं की हा हुंडा वेगवेगळ्या पद्धतींनी हुंड्याच्याऐवजी रोख रक्कम न घेता पण मग वेगवेगळ्या पद्धतींनी मागितला जातो आहे म्हणजे कुठे तरी गाडी द्या किंवा काही तरी माझ्या नावावर करून द्या असं नवरा मुलगा किंवा त्याच्या घरचे म्हणत असताना दिसतात म्हणजे हुंडाबंदी कायदा आला तरीसुद्धा हुंडा दिला जातोच किंवा नाही जात दोन्हीही होऊ शकतं